हलो अनिकेत पन्द्राम सर बोलत आहे का तुमची बुकिंग आली होती माझ्याकडे तर तुम्हाला महाराष्ट्र दर्शनाला जायचं आहे ना तर तुमच्यासाठी एक ऑफर आहे आमच्याकडे फिपमध्ये तुम्हाला वं कोणत्या कोणत्या गावाला जायचं होतं सर ओक्के ओक्के सर तर तुम्हाला बारा रुपये पर किलोमीटरने पडणार सर ती ट्रीप चालेल ना ठीक तर मग सर तुम्ही पेमेंट वगैरे कसं करणार आहे त्याचं कॅशमध्ये करणार आहे की यू पी आय थ्रू देणार आहे का सर पेमेंट तुम्हाला जायच्या अगोदर पंधरा परसेण अगोदर पेमेंट करावं लागेल नंतर ज्या दिवशी आपली ट्रीप निघणार ज्या डेटला त्या डेटला तुम्हाला पूर्ण पेमेंट करावं लागेल चालेल ना ठीक आहे तर

त्याच्याबद्दल सर तुम्ही बिनफिकर राहा ते तुम्हाला सगळं तसंस मिळणार आहे जसं तुम्हाला पाहिजे आहे तसं तुम्ही ड्रायवरबद्दल नि निश्चिन्त रहा ड्रायवर एकदम तुम्हाला पं हेच मिळणार आहे आमचा जो ड्रायवर आहे तो एकदम बेस्ट ड्रायवर आहे पूर्ण याच्यातून ठीक आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय विषय नाही तुम्ही जसं म्हणणार तुम्हाला ज्या ज्या स्पॉटवर थांबायचं आहे तं तो तुम्हाला प्रत्येक स्पॉट दाखवणार प्रत्येक स्पॉटवर तो थांबणार आणि तुम्हाला तुमच्यापरीने पूर्ण गाईट करणार सर तो त्याचं तुम् त्याच्यासाठी तुम्ही निश्चिन्त रहा अजून तुम्हाला काय जर सेवा लागली सर तर सांगा आम्ही त्याच्याबद्दलही तयार आहे हां सर

ठीक आहे ना सर भेटून जाणार ना हो हां हां हो का सर ठीक ठीक आहे ना सर मी पा पाहतो शक्यतोवर माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करून तुम्हाला तोच ड्रायवर द्यायचा तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिन्त रहा सर आणखी काही सेवा लागली तर सांगा सर हो हो हो ते आजच करून टाका म्हणजे कसं तुमचं त्या दिवशीचं कन्पॉर्मेशन होऊन जाते सर तर ठीक आहे ना सर तर त्या तर्क संध्याकाळी निघायचं आहे की सकाळी निघायचं आहे तुम्हाला ठीक आहे ठीक आहे सर तुम्हाला जसं पॉसिबल होणार जर तुम्हाला जर चोवीसला पॉसिबल होत असेल तर तुम्ही चोवीसला पण करू शकता नाहीतर मग तुम्ही पंचवीसला केलं तरी चालेल काय विषय नाही सर त्याच्यामुळे ठीक ठीक आहे सर मग तुमची बुकिंग कन्पम समजू सर हो हो माझ्या याच नंबरवर यू पी आय करा तुम्ही नक्की चालेल चालेल

ठीक ठीक ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे हो हो थँक्यू सर